कारण गॅजपेक्षा चुलीवरचं जेवण खूप चांगलं असतं जसे पहिल्या पहिल्या जसे गॅस यायच्या पहिले पहिले लोक चुलीवरच जेवण बनवायचे आणि चुलीवरच्या जेवणाची चव हा खरंच वेगळी राहते जसे चपाती म्हणा किंवा भाजी याची टेस्ट गॅसच्या याच्यावर पेक्षा वेगळी लागते जसं चिकन पण सुद्धा नॉनव्हेजचं भाजी पण सुद्धा खूप वेगवेगळी लागते आणि जेवणाची टेस्ट ही खरंच गॅसपेक्षा चुलीवरच्या जेवणावर म्हणजे जेणेकरून डायरेक्ट आगीवर बनवलं त्याच जेवणावर जशी तंदुरी हे तंदुरी हे डायरेक्ट भट्टीत टाकलं जातं त्यामुळे त्याची चवच वेगळी लागते म्हणून जास्तीतजास्त जेवण हे चुलीवरच बनवून खाण्यामध्ये मस्त मजा आहे और ते जेवण खरंच खूप रुचिक आणि चांगलं असतं